प्रदेशामधल्या इतर भाषा म्हणजे ह्या मराठी भाषेच्या भाषेच्याच उपभाषा आहेत काही गावांकडे हे अहिराणी बोलली जाते काही ठिकाणी ही ठसक्याची भाषा बोलली जाते आता सातारा सांगली सोलापूर यांची भाषा ही रेल काढून अशी थोडीशी भाषा बोलली जाते बा यामुळे ती भाषा वेगळी आहे किंवा त्या व्यक्ती त्या ठिकाणच्या आहे हे ओळखलं जातं भाषा ही मराठीच असते पण तिचा तिचे बोलण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत किंवा जसंजसं तुम्ही गावाकडे जाल तसं तसं ते अहिराणी भाषा बोलली जाते कोकणी भाषा बोलली जाते हा प्रकार हा मराठी भाषेच्याच उपभाषा आहेत ह्या पण त्याची बोलण्याची एक जरा वेगळी पद्धत आहे तर सातारा सांगली कोल्हापूर ह्या बाजूच्या भाषा बोलणाऱ्या व्यक्तींच्या उच्चार हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ते जेव्हा बोलतात किंवा आपल्याबरोबर जेव्हा ते बाहेरनं आलेले असतात त्यावेळी ही व्यक्ती ही तिथली आहे हे त्या आपण हे पटकन ओळखू शकतो की ही व्यक्ती तिकडून आलेली आहे आणि त्याच ठिकाणची आहे त्यामुळे ही अशी भाषा बोलते आहे काही भाषाच्या चढ उतार असतात मोठ्याने बोलतात सातारा सांगली त्या बाजूला साधारण सोलापूर या बाजूला वेगवेगळी लवकर ही जरा थोडी मोठ्याने भाषा बोलण्याकडे त्यांचा कल आहे अहिराणी भाषा ही अ ऐकायला कानाला जरी ती अशी वेगळी वाटत असली तरी गोड वाटते ती भाषा ती भाषा बोलताना आपल्याला समजते ती भाषा पण त्या भाषा आपल्या आपली भाषा मराठीच असल्यामुळे आपण त्या भाषा बोलू शकत नाही कोकणी भाषा पण आपल्याला थोड्याफार प्रमाणात कळते पण आपण ती भाषा बोलू शकत नाही अहिराणी भाषेचं तसंच आहे आपल्याला भाषा समजते पण आपल्याला बोलता येत नाही कारण आपली मेन भाषा ही मराठी भाषा आहे मराठी भाषा ही खूप स संबंध मराठी भाषेमध्ये आकार उकार काना मात्रा याने सगळ्यांनी त्यांचे अर्थ बदलत असतात त्यामुळे एवढ्या प्रथा प्र प्रमाणात प्रत्येक ठिकाणच्या भाषेचं पण हे खासियत वेगळी आहे त्यांचा पण आपल्याला लक्षात येतात त्या भाषा कशा बोलतात काय बोलतात ते या भाषा कशा आहेत हे आपल्याला कळतं त्यामुळे त्यांच्याशी बोलतो त्या बोलत असताना आपल्याला त्याचा अर्थ कळत असतो त्याचे चढ उतार कळत असतात एकंदरीतच काय तर मराठी भाषा ही खूप अवघड भाषा आहे ती सम त्याचा काना मात्रा आकार उकार याने प्रत्येक गोष्टीचा अर्थ बदलतो